हॅलो गनेश माझा स्वैयंपाक करताना बोट का कापला आहे त्यासाठी कोणता दवाखाना बेस्ट राहील प्रथम तिकडं जायचं आहे मला त्याचा मला पत्ता देशील का